हो हो हो काय मग हां कुठे जायचं होतं हां हां हां चालेल चालेल बोला बोला अजून म्हणजे कुठे तुमच्यावरए कु तुमचे मेंबर किती आहे म्हणजे ह्याच्या आ पर किलोमीटर तसं नाही दीडशे किलोमीटर झालं तर तीन हजार होतात हा सर हां हां आणि हो आणखी दीडशेच्या बाहेर म्हणजे दीडशे किलोमीटरबाहेर गेलं तर पंधरा रुपये चार्ज लागतो हो तुम्हाला तर परत तिथं परत गणपती मंदिर आहे परत दाभोळीमध्ये परत पुढे ब दाभोळीमध्ये गेला की बाळोबा मंदिर एक मिळ मिळतं नंतर तुम्हाला जर जेवायची सोय पाहिजे तर तिथे अंकिता क्लासिक हॉटेल आहे तिथं तुमका तुमची ते तिकडेच आहेत म्हणजे देवगडला देवगडलाच झालं कुणकेश्वर कुणकेश्वरला गेलं की म्हणजे पाया पडून दर्शन घेऊन पुढे म्हणजे टेम्पलची टेम्पल आहेत गणपती मंदिर बाळोबा मंदिर ते ठेवून गणपती देवगडसून आहे तरी पण शंभर किलोमीटर आहे

चालेल चालेल तुमचं जर काय ते सांगा तुम्ही फिक्स करून किती माणसं आहेत ते आणि ठरवूया मग तुमचं काय असेल तर नाही नाही अशी ते एक आता ही आपली ह्याचीच आहे स्वीप्टची गाडीच आहे नवीन न्यू मॉडेल त्याच्यामुळे सहाजण बसतात सीट हो तेच

हो हो तेही आहे अजून परत अजून परत तिकडे पवनचक्की आणि आहे आपला बीच आहे देवगड बीच आहे आचरा साईडचा हो तिकडे पण आंबोली इकडे आलं आंबोली सावंतवाडीला जाताना भेट होईल हा तिथून पण तिकडे पण जाऊ शकतो तिकडून ते फिरून तिकडे पण जाऊ शकतो आंबोली साईडला पुढे प हिरण्यकेशी मंदिर आहे कावळेसाद पॉइंट आहे तिकडे पण फिरून येऊ शकतो आपण तिकडे काय जर म्हणजे आपले जे बोलतो ते परत रिटर्न आवाज येतो आणि आवाज असतात असे तिकडे पॉइंट आहे आणि खाली अशी दरी आहे दोन्ही साईडला आंबोलीला वॉटरपाॅल आहे मोठा तिकडे तुम्ही इन्जॉय करू शकता हां हिरण्यकेशी मंदिर आहे अजून

चालेल चालेल ठीक आहे अजून तुम्हाला काय क्वेशन क्वेशन आहे तर ते सांगा हो हो बाकी म्हणजे चार म्हणजे बाकी पुढे परत वाढलं दीडशे आता जास्तच म्हणजे तुमच्यावर आहेत कसं आहे ते हो हो आता किलोमीटरवर केलं आहे ना त्याच्यामुळे मीटर पण भाड्याचं सर्व ठरवायला हे होतं बाकी चालेल ठीक आहे हा चालेल